मला महालक्ष्मीला जायचं आहे

मंगळवारी यायचा प्लॅन करतो आहे तर असं हो उद्याच मंगळवारी स सकाळी दहा वाजेपर्यंत पोहचू कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीला जायचं प्लॅन करत होतो थोडंसं दर्शनाचं काय तिथे होईल का आतमध्ये जाऊन हो चालतं आहे की चालेल की हा पण एक अभिषेक अभिषेक वगैरे घालायचा होता मग तिथं

हो माझ्याकडं दोन तीन दिवस आहेत काही प्रॉब्लेम नाही सुट्टी काढली आत्ता सीजन संपला आहे त्यामुळं थोडी सुट्टी मिळाली म्हटल टाकू थोडंसं देवदर्शन करू हा तू पण बुधवारी टाकली तर बरं होईल आपण नरसोबा वाडीला एक जाऊन येऊया मग बुधवारी बरोबर हे आहे पौर्णिमा आहे रात्री पूजा असते तिकडं तिकडंसुद्धा पूजा घालायची आहे नरसोबावाडीला माहिती आहे नाही सर्व असते आता अकरा तारखेला रात्री पूजा असते तिकडे रात्री अकरा ताखेला पू पूजा करून पालखी असते रात्री सहा चार पाच वाजता पालखी निघते पालखी झाल्यानंतर मग सकाळी दर्शन घेऊन मग प्रसाद घेऊन थोडं बाहेर पडायचं असं प्लॅन आहे मी आता कार घेऊन येतो आहे मरशिडीज घेऊन येतो माझी हो फॅमिलीतच येईन चालेल चालेल हा तेच म्हणत होतो दिवस माझी राहायची कोल्हापूरमध्ये सोय तेवढी थोडी कर आणि आपण बघू मग हॉटेल वगैरे चांगलं असेल तर तिकडं तिकडं सगळेजण आपण जेवण करू चालेल की चालेल पण मटन खाऊन लगेच आपण द देवदर्शन करत चुकीचं वाटतं आहे रे

पहिला चालेल की मग आपण काय करू मी सकाळी येतो तू ऑफिसमधून बाहेर पड सांगू आणि मग देवदर्शन घेऊ पहिला मग जरा कोल्हापूरमध्ये फिरू रंकाळा चौपाटी वगैरे पाणीपुरी खाऊ संध्याकाळी मटन खाऊ हा मंगळवारी संध्याकाळी खाऊ शकतो आहे म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवशी अंघोळ करून जाऊ ना देवळामध्ये तर ते चालेल देवाला अभिषेक करू हां तिकडून वाडीला जाऊया वाडीतून मग दर्शन घेऊया देवाचे तिकडे काही माझी पूजा वगैरे नाही आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण दर्शन घेऊ रात्रीची पालखी करू आणि मग मिरजेला जाऊ मग मिरजेला पाहुणे नाही आहेत हॉटेलमध्ये मटन थोडंसं खाऊ चिकन रान त्यांच्याकडे नवीन आहे रे तेच मी नाही काही होत रे मी पुण्याची आम्हाला सगळं चालते आत्तासुद्धा आहे थोडाफार चांगला आहे हा चालेल चालेल डन करतो याच्याप्रमाणे चालेल चालेल धन्यवाद